सध्याच्या काळात राज्यातील व्यावसायिकांसाठी सुवर्ण काळ उदयाला येत आहे सरकारसुद्धा सकारात्मक दृष्ट्या पावले उचलताना आम्हाला सर्वांना पाहायला मिळतं अनेक उद्योग परिषदांच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून काहीतरी करू पाहणाऱ्या तरुणांना रोजगाराच्या दृष्टिकोनातून पाऊले उचलण्यासाठी त्यांना काही रक्कम देऊ करण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे अनेक कॅ कंपन्यासुद्धा उद्योगाला चालना देण्यासाठी काही कमी व्याजांमध्ये त्यांना कर्ज पुरवण्याचं काम करत असते आणि त्यांना उद्योजकामध्ये पाठबळ देण्यासाठी ते काम करत असतात अनेक असे उद्योजक सध्याच्या काळामध्ये उदयाला येत आहेत त्यांना संधी निर्माण करून दिली जात आहे काहीजणं त्यांच्या डोक्यामध्ये काही प्लॅनिंग असतात ते जेव्हा भांडवलदाराकडे जातात तर भांडवलदार ती प्लॅनिंग ऐकतात आणि त्यावर काम करण्यासाठी उत्सुकता दर्शवतात त्यावेळेला त्या माध्यमातूनसुद्धा भांडवलदारांच्या माध्यमातूनसुद्धा त्या उद्योजकाला पैसा प्राप्त होतो मुबलक अशा पैसा पैशांमधून तो स्वतःचा व्यवसाय उभा करताना आम्हा सर्वांना पाहायला मिळतो अशा पद्धतीने आज सकारात्मक दिवस उद्योजक क्षेत्रामध्ये अनुभवत आहेत